हस्तकौशल्यात स्वेटर क्रोशिया करण्यात आम आम्ही करतो त्याच्यात सगळे डिझाईन बघून एकमेकींना भिशीच्या थ्रू किंवा एक्झिबिशन करून एकमेकांना आपल्या कला एक्सचेंज करून त्या आम्ही स्वेटर विणून विकत असतो त्याच्यात भरपूर दुसरे पण फॅशन डिझायनिंग पण येतं आहे त्याच्यात भरपूर फॅशनचे ड्रेस फॉरेन फॉरेन कंट्रीत जे चालतील तिथं जे असतील ते इथल्या वेगवेगळ्या राज्यातले टिपिकल पारंपारिक ड्रेस ह्याचं पण आदानप्रदान करून राज्याच्या विकासात आपोआप क हस्तकलेच्या थ्रू भरपूर वृद्धी होत असते एक तऱ्हेनं एकमेकांच्या गावातून एक्झिबिशन घेऊन ती त्या त्या ट्रेडिशनचे कपडे शिवून त्या त्या त्या सीजनला होणारे स्वेटर शाली किंवा टिपिकल त्या त्या राज्याच्या साडींच्या हात हातमागावरच्या साड्या ह्या सगळ्यांचा आदानप्रदान होऊन आपोआप संस्कृतीला पण संस्कृती पण वाढायला मदत होती आणि त्याच्यामुळं हस्तकौशल्य आणि कलामुळं रा रा प्रत्येकच राज्याच्या आर्थिक विकासात आपोआप भर पडते आणि एकमेकांना बायकांना स्त्रियांना रोजगारासाठी मदत सुद्धा होती